इथल्या मुख्य धर्माचा इतिहास आणि सांस्कृतिक परंपरा लोकांच्या ओळखीमध्ये योगदान नक्कीच देतात हिंदू धर्माच्या इतिहासामधून इथे असलेले हिंदू संत त्यांनी दिलेला संप्रदाय त्यांनी दिलेली शिकवण आणि त्यांनी दिलेला सांस्कृतिक वारसा हा त्या त्या प्रदेशाच्या लोकांच्या ओळखीचा एक भाग बनतो जसं की धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव लेणी आहेत किंवा तुळजाभवानीचं मंदिर आहे किंवा संत गोरोबाकाका यांसारखे संत होऊन गेलेले आहेत तर त्यांनी दिलेला जो वारकरी संप्रदायाचा जो संदेश आहे किंवा तुळजापूरच्या देवीचा जो इतिहास आहे आणि तिची जी अगाध लीला आहे तर या गोष्टींमुळं धाराशिव जिल्हा असेल किंवा या आजूबाजूच्या क्षेत्रातील लोक लोकांच्या ओळखीमध्ये त्याचं योगदान आहे